हॅलो इथं ग इलेक्ट्रॉनिक्सची गरज होती आम्हाला

ते इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक्स वगैरे इलेक्ट्रॉनिक्सचे फ्रिज टी वी वगैरे का तुमच्या आहे ना कु कुठल्या कंपनीचे भेटतात म्हणजे चांग चांगल्या कंपनीची हवा होता ना आम्हाला म्हणून विचारत होतो तुम्हाला टी वी टी वी टी वी टी वी हवा आहे ते टी व्हीमध्ये कुठल्या कंपनीचं चांगलं भेटेल

ते ते रेट क त्याचं रेट क कसं आहे इंच बतीस बत्तीस इंची चालेल आहे ना बत्तीस बरं आणि तसेच फ्रिजची पण हवं होतं ना आम्हाला फ्रिजची काय प्राईज त्याचे क कम त्यात अगदी बेस्ट कंपनी कुठला आहे फ्रिजमधला म्हणजे त्या फ्रिजची कंपनी आहे ना कुठली तर त्या सर्वात चांग बेस्ट बेस्ट आणि जास्त जास्त जास्त दिवस टिकायला पाहिजे ना म्हणून विचारतो बरं बरं त्याची प्राईज किती असेल हा सिंगलमध्ये सिंगल सिंगलमध्ये किती प्राईज आणि डबलमध्ये प्राईज किती आहे बर बर ठीक आहे

हां तसं वॉशिंग मशीनचा काय प्राईज आहे म्हणजे त्या त्याची पण चांगलीच कंपनी असायला पाहिजे ना

बरं त्याचे रेट काय आहे

बरं बरं चालतं आहे ते टी वीचं तेवढं ऑर्डर घ्या की बत्तीस इंचीचे हां ते जरा प्राईज वगैरे कमी करता येईल काय फिक्स असतं आहे बर बर ठीक आहे हां तुम्हाला मेसेज करेल हां हो हो ठीक आहे चालतं आहे हा चालतं आहे ठीक आहे ठीक आहे ओके बाय